माझं लेखन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ललित लेखन आहे आणि त्याचबरोबर एक संशोधनात्मक पुस्तक जे मुक्काम पोस्ट तलाव नावाचं ठाणे शहरातील तलावांचा अभ्यास किंवा तलावांविषयीच्या मनोरंजक अशा गोष्टी त्यामध्ये लिहिल्या गेल्या आहेत तर हे लिहिण्यासाठी मला स्फूर्ती म्हणजे ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु हे तलाव कुठे आहेत हे कुणालाही सांगता येत नाही आणि म्हणून तलाव आजच्या घडीला किती आहेत आणि कुठे आहेत कसे आहेत हे शोधण्याची एक मला गरज वाटली आणि त्या उत्कटतेतून किंवा त्या न् उत्साहातून मी या तलावांचा शोध घेतला आणि यात प्रत्येक तलावाविषयी त्याचा इतिहास जाणून घेऊन पुस्तकांचे म् पुस्तकातील त्याचे संदर्भ मिळवून तसंच परिसरातील लोकांच्या भेटीगाठी घेऊन जुन्या म्हणजे त्या तलावाविषयीची माहिती प्रत्येक तलावाविषयीची माहिती मिळवून मी त्याच्याविषयी लेखन केलं आणि अशी ही लेखमालिका माझी पुढारी पेपरमधून प्रसिद्ध झाली आणि त्याचं नंतर पुस्तक झालं तर हे पुस्तक मला अतिशय आवडतं आणि ते खूप प्रसिद्ध असं पुस्तक ठाण्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आत्ताच्या काळात सुद्धा ते फार महत्त्वाचं असं योगदान देणारं पुस्तक माझ्या हातून लिहिलं गेलं आणि हे मराठीतून लिहिलं गेलं आहे आणि हे लिहिण्यासाठी स्फूर्ती म्हणजे मी स्वयंस्फूर्तीनेच लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे